चालू तंत्रज्ञानामुळे खूपच अशी प्रगती झालेली आहे आपण पूर्वी कोणत्याही वाहनांचे बसचे ट्रेनचे फ्लाईटचे विमानचे वेळापत्रक हे माहिती नसत ते त्या त्या स्टेशनवरती जाऊन पहावे लागत असत आत्ता तंत्रज्ञानामुळे तुम्ही कुठूनही ते टाईम टेबल मिळवू शकता त्या गोष्टींचे त्यासोबतच ह्या सर्वांचे तिकीटसुद्धा लाईनमध्ये थांबावे लागत असतात पूर्वी तंत्रज्ञानामुळे हे तिकीटसुद्धा आपणाला घर बसल्या आपण बुकिंग करू शकतो त्यासोबतच मोबाईल हा देखील तंत्रज्ञानाचा एक पार्ट आहे मोबाईलमुळे पूर्वी वायरलेस वायर्ड असलेल्या टेलिफोनमुळे फक्त एका ठिकाणीच आपणाला फोन घेता येत होता आता मोबाईलमुळे आपण कुठेदेखील असेल तिथून आपण संपर्क साधू शकतो त्यासोबतच मोबाईलद्वारे आपण कोणत्याही प्रकारच्या आत्ता मोबाईलमध्ये नेटची सुविधा आलेली आहे त्यासोबतच कॅमेरा आलेला आहे कॅल्क्युलेटर आलेले आहे कॅलेंडर आलेले आहे सर्व गोष्टींची माहिती आपण मोबाईलद्वारे मिळवू शकतो व मोबाईलमधून जगातील कोणत्याही व्यक्तीशी आपण संपर्क साधू शकतो सध्या इंटरनेटच्या युगात आपण मोबाईलमधून सर्वच्या सर्व गोष्टी हाताळू शकत आहे गेम लहान मुलांच्या गेमपासून ते पूर्ण आपन एक्सेल पॉवर पॉइंट ऑफिसियल कामेसुद्धा आपन मोबाईलमधून करू शकतो त्यासोबतच आपण इतर बऱ्याच गोष्टी हा तंत्रज्ञानामुळे पुढे गेलेले आहेत आपण एखाद्या टीव्ही टीव्हीसुद्धा आता गुगल टीव्ही सध्या अँड्रॉईड के फोर आलेले आहेत या टीव्हीमधूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे यूट्यूब चॅनल्स आपण टीव्हीवरती बघू शकतो कम्प्युटरवरती बघू शकतो त्यासोबतच स्मार्ट फोन आणि इंटरनेट खूपच हे तंत्रज्ञान आलेले आहे हॉटेलची बुकिंग करू शकतो आपण बँकिंग पेमेंट एका क्से क्षणात आपण कोणालाही पेमेंट पाठवू शकतो कोनत्याही ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या या ज्या साईट्स आलेल्या आहेत त्यामधून आपण घरी बसूनच सगळ्या गोष्टी खरेदी करू शकतो इव्हन किराणा मालापासून लहान मुलांचे कपडे मोठ्या माणसांचे कपडे शूज ज्या रेग्युलर गोष्टी आपणाला जेवण आवश्यक आहेत त्या आपण घरी बसूनच मिळवू शकतो मागवी मागणी करू शकतो व त्या गोष्टी मिळू शकतात इवन स्विगी त्यासोबतच ॲमेझ झोमॅटो यासारख्या ज्या हॉटेलिंग क्षेत्रातल्या साईट्स आलेल्या आहेत त्यापासून त्यासुद्धा आपण घरी बसूनच खाण्याचे पदार्थ पार्सल मागवू शकतो केवळ दहा पंधरा मिनटातच आपणाला आपल्या डिश घरी मिळू शकतात अशा प्रकारे तंत्रज्ञान खूपच प्रगती केली आहे त्यासोबतच इतरही घडामोडी घडलेल्या आहेत रेल्वेमध्ये प्रगती झालेली आहे फ्लाईटमधे प्रगती झालेली आहे बसेसमधे प्रगती झालेली आहे तंत्रज्ञानाने पूर्वी ज्या गोष्टीसाठी वेळ खूपच जात होता रस्ते बनवत्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञान आलेले आहे फास्ट जलदगतीने रस्ते तयार होतात चाललेले आहेत त्यासोबतच जलदगतीने वाहनांची ही कपॅसिटी वाढलेली आहे पूर्वी ज्या ठिका एका ठिकाणाऊन दुसऱ्या ठिकानी जायला जिथे बारा तास लागत होते तिथे आता पाच ते सहा तासात पोहचू शकलेले आहे या सर्व गोष्टी तंत्रज्ञानाद्वारेच होत आहेत लहान मुलांनासुद्धा आता एक शाळेमध्ये टेक्निकल ज्ञान हे देणे चालू केलेले आहे त्यामुळे टेक्नॉलॉजी ही खूपच तंत्रज्ञानाने हे प्रगती झालेले आहे माझ्या आयुष्यातसुद्धा टेक्नॉलॉजीमुळे तंत्रज्ञानामुळे खूपच बदल झालेले आहेत पूर्वी सायकलने आम्ही जात होतो आत्ता गाडी आल्यामुळे ह्या तंत्रज्ञानामुळे खूपच कमी वेळात भरपूर कामे होत चाललेले आहेत आणि स्मार्टफोनचा वापर लाईट बिल भरणे इतर पाणी बिल घरपट्टी भरणे मोबाईल रिचार्ज करणे त्यानंतर तिकीट्स काढणे बसचे तिकीट काढणे ट्रेनचे तिकीट काढणे हॉटेलची बुकिंग करणे ऑर्डर देणे इत्यादी

ऑनलाईन इंटरनेट सेवा असल्यामुळे ऑनलाईन आपण एकमेकांची बातचीत करू शकतो बोलू शकतो ऑनलाईन मीटिंग अटेंड करू शकतो झो झूम मीटिंग करू शकतो गुगल मीटिंग करू शकतो त्यासोबतच महाविद्यालयातील मुलांना गुगल व यूट्यूबद्वारे आपणाला ज्या काही टॉपिक्सची आवश्यकता असते शाळेतील मुलांनासुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो यूट्यूब व गुगलवरून चांगली माहिती मिळत असते मुलांना ती त्यांच्या अभ्यासाकरता खूप छान उपयोगी पडत असते बँकिंगचे सर्व व्यवहार आपण घरी बसून इंटरनेट बँकिंगमधून करू शकतो हॉटेलमधून खाऊ मागवू शकतो खरेदी करू शकतो या सर्व गोष्टींचा आपण इंटरनेटद्वारे फायदा घेत आहे व घेणार आहोत त्यासोबतच

इत्यादी गोष्टीमुळे तंत्रज्ञानामुळे प्रगती माणसाची व माझी झालेली आहे धन्यवाद